सर्वप्रथम भारतीय महिलांचं करावे तेवढं आभार हे कमीच आहेत कारण की त्यांना सकाळी उठल्यापसून तर संध्याकाडी झोपेपर्यंत जे काही कामं करावं लागतात त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात सर्वप्रथम भारतीय महिलांना घरचं घरच्या कामापसून तर ऑफिसच्या कामापर्यंत आणि संध्याकाळी घरी येऊन पुन्हा मुलांच्या शिक्षणापरेंपासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत ह्या सर्वच गोष्टींना आव्हान मत आव्हानात्मक तोंड द्यावं लागतं त्याच्यामध्ये भारतीय स्त्रियांना समाजातील इतक्या वर्षामध्ये भूमिका एवढ्या बदललेल्या आहे की आज आपली भारतीय स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे मजे आपण पाहायला गेलो तर सर्व क्षेत्रामध्ये हे भारतीय स्त्री आपल्याला पाहायला मिळते भारतीय स्त्री ही फक्त घरापुरतीच मर्यादित नसून आज जगाच्या पाठीवर आज भारतीय स्त्री ही इजरोमध्ये पण आपले काम करते काम दाखवत आहे ह्यावरूनच तुम्ही समजता की पहिलं चूल आणि मूल या विचारातून आपली भारतीय सी एवढी शिक्षित सुशिक्षित आणि सुसंस्कृत होऊन केवढ्या झपाट्याने बदलली आहे की ह्या आमुला आमुग्राल आमूलाग्र बदलाला तुम्ही वेगळंच नामांतर देऊ शकता भारतामध्ये त्यांना सुरक्षितता बऱ्यापैकी आहे आणि शिक्षनामध्ये त्यांना समाधान संधीही मिळते हे बोलण्यात मी वावगं ठरत नाही कारण की आज आमची भारतीय स्त्री जी आहे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही श शिक्षण क्षेत्र म्हणा वैद्यकीय शिक्षा म्हणा किंवा मग लॉयर म्हणा किंवा मग सरकारी कर्मचारी म्हणा किंवा तुम्ही शिपिंग म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा डॉक्टरी म्हणा सर्व क्षेत्रामध्ये आमची भारतीय स्त्री तुम्हाला पाहायला मिळते ह्यामुळे मला असं वाटतंय की भारतीय स्त्री ही शिक्षणामध्ये अनेक कामांमध्ये समाधान संधी मिळत आहे व त्यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दु दुय्यम दर्जा देत दिला जात नाही आहे धन्यवाद